फुलांच्या झाडांना कमी पाणी लागतं फळांच्या झाडांना जास्त लागतं शोच्या झाडाला मिडियम पाणी लागतं मी एकदा पुण्याला गेले होते माझ्याकडे खूप सारी झाडं आहे लावलेली तर मी दोन तीन दिवसासाठी पुण्याला गेले होते आणि पुण्याहून वापस आले तेव्हा बघितलं की माझी पु जेवढी झाडं लावलेली आहे ती खराब झाली वाळून गेली मग नंतर मी दुसरी रोपं आणली मग त्याच्यात दुसरी रोपं लावली आणि त्याला रोस पाणी घालू लागले पण नंतर पावसाळा असल्यामुळे दोन तीन दिवस लगातार पाऊस पडला आणि त्यामुळे ती झाडं कुजून गेली आणि खराब झाली मी माझे माझ्या घरी मोगरा जास्वंद गुलाब काही फळांची झाडं होती सफरचंद चिकू संत्रे अशी झाडं होती ती मी लावली होती ती पण सगळी खराब झाली